जेव्हा आ्ही माल मार्केटमध्ये घेऊन जातो तेव्हा आमचा माल एवढा चांगला असूनसुद्धा जो दलाल राहते तर तो दलाल आपण आपण तिथे हजर असलं तर आपल्या भाला भावाला म्हणजे मालाला भाव मिळतो हे आपल्याला जेव्हा पाय जेवढा पाहिजेय तेवढा म्हंटलं पण त्याच्यापेक्षा कमीच देतो म्हणा तो पण तेव्हा जेव्हा आपण एवड्या मेहनतीनं माल तयार करून शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये गेल्यावर त्याच्या भावाला मालाला भाव नाही मिळत तेव्हा असं थोडं म्हणजे मनाला दुःखच वाटते कि अरे एवढं कष्ट करून आपल्याला एवढूसा अन हा विकणारा माल विकणारा तो गिराईकाकडून कि्ती पैसे घेते आमच्याकडून म्हणजे वांगे जर आमचे वीस रुपये किलो घेते आणि तो किती चाळीस न विकते म्हणजे डब्बल फायदा घेते आणि आमची फसवणुकच करतो तेव्हा आम्हाला चीड येते मग मी असं ठरवलं का आपण तुरी तूर जेंव्हा निघते माझ्या शेतातले तर दलालाकडे न विकता आम्ही मग असा विचार केला की आपण स्वताःच तुरीची दाळ करून विकायची तर माझी तर आर्गनिकी च डाळ राहते म्हणजे जैविक पूर्ण विषमुक्त शेती करते तर त्याच्यामुळे मी डाळ भट्टीवरून डाळ बनवून आणते आणि मी मार्केटिंग स्वतःच करते तुरीच्या डाळीची